सर मीनल साबळे बोलते आहे कणकवलीमधून सर माझी यंदा दहावी झाली आहे मला दहावीमध्ये पंच्याण्णव टक्के मार्क्स आहेत तर सर मी थँक्यू सर हो हो नक्की हो हो हो हो बरे आहेत तुम्ही बरे आहात ना सर ओके ओके हो सर त्याचबद्दल बोलायचं होतं म्हणजे मला समजत नाही की मी पुढे काय करूयात

हो अच्छा हो हो ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर हो हो ठीक आहे थँक्यू हो हो नक्की ओके हो